हॅलो हॅलो डॉक्टर साहेब आता दोन तीन दिवस झाला मी एक दिवस चिकन खाल्ल होता तर माहीत नाही दोन्ही साईडचे दात माझे खूपच दुखत आहेत आणि डोकं जड जड करत आहेत काय करायला लागेल माझं नाव धीरज कोळी आहे मी शि शिरगाव रत्नागिरीवरून बोलत आहे आता तीन दिवस झाले मला जरा त्या दिवशी चिकन खाल्ली होती मी तर तेव्हापासून हां हां हां हो ते जरा दो हां दोन्ही साईडचे जे दात आहेत ते दुखत आहेत आणि लाल लाल लाल झालेले आहेत हो हो ओके ओके लोक लोकेशन काय आहे तुमच्या हॉस्पिटलची ओके अच्छा हां

हां ओक हां हां हां हां काही घाबरायची गोष्ट नाही ना त्याच्यामध्ये आता काही

ओके ओके समोर समोर जाऊन काही प्रॉब्लेम वगैरे क्रिएट नाही होणार ना

ओके ओके ओके हां ओके ओके नाही सर आता सध्यातरी हो सर ते आहे अव्हेलेबल माझ्याकडे नाही नाही नाही नाही तिथे तेवढं काही नाही बाकी सगळं बरोबर आहे ओके डॉक्टर ठीक आहे सर मी मग विजिट करतो तुमच्या इथं ओके थँक्यू